मी युगदृष्टा ही कादंबरी वाचलेली असून त्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी यांच्या जीवनावरील ती कादंबरी असून वेगवेगळे विषय त्यांनी आपलं ह्या कादंबरीमध्ये आलेले आहे त्यामध्ये मानुष्य आयुष्य जगत असताना तो कशाप्रकारे आयुष्य जगला पाहिजे आपल्या ज्ञानाचा कशाप्रकारे उपयोग केला पाहिजे आपले ज्ञान हे लोकांना कितपत वाटले गेले पाहिजे ह्या सर्व गोष्टीचा उलगडा त्या कादंबरीमध्ये केलेला आहे तसेच मईम भटानी आपला आपलं जे ज्ञान होतं हे ज्ञान एकदम वरिष्ठ असून दुसऱ्यांचं नाव हे कनिष्ट ज्ञान हे एकदम कनिष्ट आहे बा अशा प्रकारचा त्यांचा एक उहा उहापोह होता तो उहापोह चक्रधरांनी हाणून पाडला आणि त्यांना एक चांगली दिशा दाखवली आणि ते स्वत च की बा खरोखरच आपण स्वत ला म्हणत होतो की आपलं ज्ञान म्हणजे आपण एकदम हुशार असून आपलं ज्ञान हे फार आहे आपल्यासारखा दुसरा ज्ञानी मनुष्य ह्या जगामध्ये कोणीच नाही आहे त्याच्यामुळं आपण एकवेळा जर आपण स्वामींना भेटायला गेल्यानंतर आपण स्वामींना हे प्रश्न विचारू आणि आपण स्वामींना ते प्रश्न विचारू आणि ह्या ह्या प्रश्नाचे स्वामी उत्तर देऊ शकतील नाही देऊ शकतील असे वेगवेगळे विचार त्याच्या मतामध्ये येत होते परंतु शेवटी ज्यावेळेस त्यांनी स्वामीच्या चरणी गेले आणि स्वामींनी त्यांना द एक दोन प्रश्न विचारून त्या त्यांच्या त्या ज्ञानाच्या जो जो त्यांच्यामध्ये जो हे ज्ञानाबद्दल जी उत्सुकता होती ती उत्सुकता एकदम त्यां हाणून पाडली आणि खरोखरच बा खरोखरच बा एक ज्ञ नुसत एक व्यक्तीच हा ज्ञानी नसून इतरही व्यक्ती ज्ञानी आहे ती गोष्ट सर्वज्ञांनी त्यांना प्रत्यक्ष समजून सांगितली आणि माणूस हा नुसतं ज्ञानानेच मोठा नसून तो कुठे कुठे कर्माने कार्याने सुद्धा फार मोठा होतो हे सुद्धा त्यां ही गोष्ट सुद्धा त्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिली आणि ते त्यानंतर ते एवढे त्या न विलिन भक्तीमध्ये विलिन होऊन गेले की ती बा आपण खरोखरच कुठंतरी चुकलो ह्या गोष्टीचं त्यांना भान झालं आणि खरोखरच आप आपण नुसतं ज्ञान ज्ञान करत होतो परंतु इतरांच्या जवळ जवळूनही भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहे आणि इतरांच्या जवळचं सुद्धा ज्ञान घेण्यासारखं आहे हे त्यांना नंतर कळलं आणि अशा प्रकारे अशा प्रकारे त्यांनी चक्रधरांना आपले गुरु मानून त्याच्या पुढचा प्र प्रवास पुढचा ज्ञानाचा प्रवास त्यांनी सुरू केला आणि अशाप्रकारे वेगवेगळ्या गोष्टी ते शिकत गेले आणि आपलं ज्ञान हे इतरांना वाटत गेले आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग हा सर्वसामान्यापर्यंत कसा पोचेल याचे त्यांनी खरोखरच भान ठेवले